बाईकची काळजी म्हणजे बाईकची स्वच्छता हे एक मुख्य गोष्ट आहे आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अनेक ठिकाणी चिखल उडतो आपल्या बाईकवर धूळ बसते आणि तशातच पाऊस पडला तर आणखी खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे वेळोवेळी आपली बाईक पुसणं हे गरजेचं असतं धुणं कधी आवश्यक वाट आवश्यकता तशी वाटल्यास बाईक धुवून येणे हे गरजेचं असतं ही आपल्याकडून घ्यायची काळजी झाली त्याच्यानंतर वेळोवेळी सर्व्हिसिंग बाईकचं की इंजिन इंजिन ऑइल कसं वर्क करतं आहे ब्रेक टाईट आहेत ना त्याच्यानंतर इंडिकेटर्स व्यवस्थित चालत आहेत ना इंडिकेटर्सची आवश्यक असते खासकरून रात्री किंवा अंदाराच्या ठिकाणी आपले त्याच्यानंतर हेड आणि टेल लॅम्प्स व्यवस्थित आहेत ना हे सगळं बघणं हे गरजेच असतं ही सगळी काळजी घेणं आवश्यक असतं लांबच्या पल्ल्यासाठी जेव्हा तुम्ही निघता तेव्हा हे सगळं तर खरंच ग आवश्यक असतं तिथे आपल्याला निघताना कशल्याचीच कमतरता ठेवून चालत नाही आणि अशा लांबच्या प्रवासात तुम्ही तुमचं व्यवस्थित वेळोवेळी सर्व्हिसिंग केलेलं असले अस असेल गाडीचं तर ती गाडी एकदम स्मूथ पळूही शकते काहीच अडचणी नाही आणि अशा वेळेला मग आपल्याला उत्साह राहतो कंटाळवाणा होत नाही मग प्रवास आणि अशा लांबच्या प्रवासांच्या वेळेला आपल्याबरोबर थोडंसं खाऊचं सामान पाणी एनर्जी ड्रिंक्स या गोष्टी सुद्धा बरोबर ठेवल्याने आपला उत्साह तरारलेला असतो आपल्यात उत्साह संचारलेला असतो आणि इतर मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा टप्पा करत मागे कोणीतरी बसलं आहे आणि आपल्याबरोबर अनेक अशीच आपली मित्रमैत्रिणी गाडी घेऊन चालवत आहेत हे सगळं आपल्या उत्साहात भर टाकतो आणि निसर्ग सौंदर्य आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या शहरी आयुष्यातून जरा मोकळा वेळ काढून लांबच्या पल्ल्याला गेलो तर खूप मजा येते